भांडे धुणे हा खरंच एक किचकट प्रकार आहे तरीही आम्ही लिक्विड सोप वापरून मी भांडे घासते लिक्विड सोपमध्ये थोडं पाणी टाकून एक बॉटलमध्ये ते बनवूनच ठेवते म्हणजे प्रत्येक वेळी मला वेगळं लिक्विड बनवायची गरज नाही आणि तेलकट भांडे घासण्यासाठी मी पर्टिक्युलरली गरम पाणी करून त्यामध्ये सर्फ पावडर टाकून निरमानी घासून मग त्याला स्वच्छ करते तेलकट भांडी स्वच्छ करण्यासाठी हा एक खूपच आणि जास्तच जर तेलकट असेल तर मी त्यामध्ये गरम पाणी उकळून त्यामध्ये कणिक मळून घेते जे तेलकटपणा सगळा निघून जातो आणि मग गरम पाण्यानेच त्याला स्वच्छ करते